शास्त्रज्ञ महान व्यक्ती असतात जे नाविन्य आणतात ते आपल्याला नवीन नवीन गोष्टीची ओळख करून देतात ते असे आहे ज्यांच्याकडे आपल्यासमोर असलेल्या गोष्टी उघडण्याची आणि शोधण्याची शक्ती असते आपण त्या पाहू शकतो शकलो नाही किंवा शोधू शकलो नाही तरी एखाद्या देशाच्या संपूर्ण जगाच्या विकासात शास्त्रज्ञाची भूमिका सर्वात महत्वाची असते कारण की एका शोधामुळे हजारो लोकांना फायदा होतो आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेली प्रत्येक आवश्यक गोष्ट ही काहीच नामवंत शास्त्रज्ञांनी लावलेला शोध आहे आप मी शास्त्रज्ञांना गृहीत धरतो आणि त्यांच्या पराक्रमाची आणि त्यांचा आ आपल्याला फायदा होतो आता जसं आपलं शास्त्रज्ञ म्हटलं की त्यांच्यामुळे भरपूर काही शोध लागले असते तसेच आपल्या भारतातील आणि मला आवडणारे शास्त्रज्ञ दिग दिवंगत आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जे आपल्या देशाचे राष्ट्रपती प पण होते आणि त्यांनी खूप काही मोठं श म्हणजे कार्य केलेलं आहे त्यांचं एक महान व्यक्तिमत्व आणि ते खरंच शास्त्रज्ञ त्यांना होते त्याला मूर्तविज्ञानापेक्षा जीवनाचे शास्त्रज्ञ जास्त माहीत होते त्यांना लोकांची क कसे प्रेम लोकांमधे लपलेला महान क्षमतेचा आविष्कार कसे शोधू शकते प्रत्येकाला मदत करणे हे त्यांचे ब्रीदवाक्य जे सर्वात स्वतःमधे सर्वात मोठा त्यांनी तो शोध केलेला आहे जसे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे वैज्ञानिक म्हणूनच तर ते पुढे आले आणि त्यांनी मदत करण्याचे काम श शोधून काढले त्यांना त्याने लोकांना मदत कशी करावी हे दाखवले प्रत्येक जण कसे मदत करतात जगाचा शोध कसा लावू शकतो जेथे कोणीही भांडत नाही तेथे मदतीचा हात देणे आवश्यक आहे हे खरे शास्त्रज्ञ होते कारण त्यांना हृदयाचे सह रसायनशास्त्र माहीत होते कसे मन जिंकायचं क कोणत्या प्रकारे मुलांमध्ये उत्साहाचा लाटा प लहरी लाटा आणायच्या वापस कोणाला कसे करन लागायला पाहिजे हे त्याला खूप माहीत होते आणि तर म्हणूनच त्यांना विज्ञानातील एक यशस्वी शास्त्रज्ञदेखील म्हणत होते आणि भारताचे मिसाईल मॅन म्हणून त्यांना संबोधले जात होते कारण त्यांनी भारतासाठी क्षपनशास्त्राचा शोध पण लावला होता आणि भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आणि अर्थातच आपल्याला भरपूर त्यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती असेल असे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपले आवडते शास्त्रज्ञ होते